हां बोला हो लॅबमध्येच लागलेला आहे बोला तुम्ही

हो पूर्ण उपलब्ध आहेत तुम्हाला कोणतं हवं होतं हां बरं ठीक आहे ना येऊन जासाल सकाळी नऊ ते दहा हां तुम्ही आल्यानंतर पाहू ना मग भेटून हो नेऊ शकता पण त्याचा जो काही ना थोडासा कालावधी असतो त्या क कालावधीत

हां बोला बोला हो थोडीफार लागते हां तुम्ही आ भेटून घेसाल एकवेळ काय आहे ते सांगते तुम्हाला पुढची प्रोसिजर हां ठीक आहे थँक्